आरोग्यसेवा सामाजिक आधार आणि सन्मानाच्या बाबतीत बुलढाणा जिल्ह्यातील वृध्द जनतेसमोर असलेली मुख्य आव्हाने आव्हानांपैकी एक आजकाल विभक्त कुटुंबपद्धती असल्यामुळे आजी आजोबांना हे खरोखर निधार निराधार झालेले आहे आईवडील असल्यावरही मुलगा असल्यावरही ते आजी आजोबा विना मुलाच्या विना नातवाच्या साह्याने ते राहत आहे कधी कधी मुलगा तर आईवडिलांच्या शेवटच्या दिवशी सुद्धा येऊ शकत नाही इतकी मुलं व्यस्त झालेली आहे पण बुलढाना अर्बनसारख्या काही संस्था ह्या पुढे आलेल्या आहेत अशा लोकांची मदत करायसाठी त्यांनी वृद्ध काळ घालवण्यासाठी एक आश्रम सुरु केलेलं आहे वृद्ध आश्रम सुरु केलेला आहे त्या वृद्ध आश्रमामधे या आजीआजोबांना सर्व पतरी ज्या पण गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी पुरवल्या जातात हा मुलांची आठवण तर येतेच पण तरीही ते आपलं आयुष्य त्या वृद्धाश्रमात घालवत आहेत इतकंच नव्हे तर या लोकांसाठी बुलढाना अर्बनमार्फत बरेचसे असे आरोग्य संचालक सुरु केलेले आहेत की ज्यामुळे हे संचालक ज्यांना आशा म्हटलं जातं त्या प्रत्येक गोष्टी त्या वृद्ध लोकांना पुरवतात